राज्यातील लोकं आयुष्यातील महत्वाचे घटना आणि टप्पे साजरे तर खूप उत्साहाने करतात भले ते जन्माष्टमी बोलायला गेलं तर कृष्ण जन्माष्टमी वगैरे खूप जल्लोषात साजरी होते लोकं तर पहिल्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी असते तेव्हा मंदिरामध्ये जातात पाळणा हलवतात कृष्ण भगवानचा परत दुसऱ्या दिवशी दही काला असतो लोकं दहीहंडी बांधतात व त्याला थर थर लावून ती दहीहंडी फोडतात त्याच्यामध्ये दही वगैरे असतं खूप आतुरतेने ते लोकं सेलिब्रेट करतात सर्व कडे दहीहंडी लावलेली असते परत लोकांचं काही विजय झाला असेल तेही डोकं हार वगैरे घालून मिरवणुका वगैरे काढतात तेही खूप जल्लोषात साजरा होतो सगळे फेस्टिवल भारतात खूप जल्लोषात साजरे केले जातात